लक्षमी किराणा स्टोर मला सामान घ्यायचा होता

ते आपले राशनचं सामान असतो डाळ तांदूळ गहू बाजरी ते सगळं सामान तर आपली प्राईस काय त्याची प्राईज आपली रं आपले तांदूळ कसे एवढे महाग आव ना रेगुलर कश्टमर आहे तुमचा एवढे महाग देतात व्यवस्थित सांगा ना तेल तेल तर तेलाचा डबा कसा आहे भरपूर तेलाचं बी भाव भरपूर जास्त आहे ओ तुम्ही काय आपल्या माणसा रेगुलर कश्टमरला कमी करा काहीतरी ओके त्या डी मार्टमध्ये तर भरपूर स्वस्त आहे ना रेट बरोबर आहे पण जरा काय वर खाली झालं असतं तर ते झालं असतं आपलं आपल्याकडं डिस्काऊन नाही तुमचं बरोबर आहे पण कसं रेगुलर कश्टनं कश्टमरसाठी काय ऑफर असतात डिस्काऊण असतात आजून आपले सा साबण झाले आंघोळीचे कपड्यांचे साबणाचे कसं आहे असो नाही पण ते दं डी मार्टमध्ये तीनवर दोन साबण फ्री आहे चालंल चा चालेल सर मग एक मी हे यादी सांगतो लिहून घ्या ना

चा चालेल सर चालेल धन्यवाद सर चा चालेल सर मी पाठवतो तुम्हाला ओक्के सर थॅंक्यू सर हो